मी हिंदू धर्मी आहे हिंदू धर्मातील मराठा या समाजाचा मध्ये मी जन्मलो आमच्या घरी धार्मिक वातावरण आहे हरीविजय आणि शिवलीलामृत ही दोन जे प्राचीन ग्रंथ आहेत या ग्रंथाचं दरवर्षी श्रावण महिन्यामधे वाचन होत असतं पूर्वी आमचे महाराज लोकं येऊन घरी वाचन करायचे तेव्हापासूनची मला गोडी लागलेली आहे वाचनाची आणि मग ते ऐकत ऐकत महाराजांनी मला म्हणाले की दिगंबर तू देखील वाचता येते तुला शिकलेला आहेस तुम्ही वाचन करा आणि त्यांनी वाचायला सांगितलं तेव्हा मी छानपैकी त्यांच्याच टोनिंगमध्ये त्यांच्याच आवाज जसा आहे तसा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून मी मग घरी शिवलीलामृत आणि हरीविजय हे दोन्ही ग्रंथ वाचतो इतरही धार्मिक ग्रंथ मला आवडतात मग ती संत तुकाराम महाराजाची गाथा असेल संत ज्ञानेश्वर असेल वि विठ्ठल रुक्मिणी स्वयंवर असेल किंवा अलीकडे परमपूज्य आधुनिक महिपती द संतकवी दासगणू महाराज यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत आप्पा अनंत दामोदर आठवले त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत ती पुस्तकं अधूनमधून वाचतो आणि याच्यामुळं काय होते आहे की आम्हाला खूप ज्ञान मिळतं मन शुद्ध राहतं आमच्या मनावर त्या त्यांनी लिहिलेल्या त्या पुस्तकातल्या विचारावर चा प्रभाव आमच्या मनावर होतो आणि एक चांगला माणूस कसा घडावं समाजामध्ये कसं राहावं यासंबंधीचं ज्ञान आम्हाला हे धार्मिक पुस्तकं वाचल्यामुळं त्यात होतं धर्म कुठलाही वाईट नाही एकमेकाला धर्माबद्दलचं जे तेढ निर्माण अलीकडच्या काळामधे होत आहे ते होऊ नये असं आम्हाला वाटतं कारण धर्म हा कुठलाच चुकीचा नसतो सगळ्या धर्मांना आपण महत्त्व दिलं पाहिजे विशेषतः हिंदू धर्म हा सर्व धर्मापेक्षा श्रेष्ठ धर्म आहे तो श्रेष्ठ धर्म आम्ही आमच्या जीवनामध्ये पालन करीत आहो आणि त्याच्यामुळं की एक प्रकारे चांगली लाईन म्हणजे वागणूक रस्ता मार्ग जीवन कसं जगावं माणूस म्हणून कसं असावं माणसांनी इतरांना कशी मदत करावी या संबंधीची सर्व शिकवण या धार्मिक पुस्तके वाचल्यामुळं आम्हाला होतो त्यामुळे आमचं जीवन सुखी समृद्ध होत असताना आम्हाला जाणवतं